हां सुनील सर बोलत आहे का ट्रॅकर नमस्कार सर आदित्य बोलतो आहे तुमची जाहिरात बघितली मी ट्रॅकिंगसाठी मी आता नवीन नवीन ट्रॅकर म्हणजे ट्रॅकिंग करतो आहे म्हणजे नवीन नवीन शिकतोच आहे तर ट्रॅकिंगसाठी मला एक गाईड हवा होता तुम्ही गाईड कराल का मला अच्छा अच्छा हां

तीन टुर आहेत का या महिन्यात कोणकोणत्या आहेत अच्छा अच्छा

माझं एज आता बावीस वर्षं आहे आणि मला करायचे आहेत तुम्ही सांगितलेले तिन्ही ट्रॅकिंग पॉईंट्स चालेल ना पर वीक आपण एक करू या त्याची आणि नाही मी एकटाच येणार आहे

अच्छा ओके ओके ओके आणि दहा जणांची बॅच असते ना अच्छा अच्छा हां हां हां हां सर तर तिथं फूडची वगैरे सगळं म्हणजे आपल्या बजेटमध्ये तुमच्याकडूनच सगळं होणार आहे की ते आपल्याला कॅरी करावं लागणार आहे तिथे

ओके सर आणि काय चार्जेस काय म्हणालात त्याचे

अच्छा ओक्के ठीक आहे ओके ओके हां आणि सर मला तुम हां सर चालेल ना ओक्के अच्छा अच्छा ठीक आहे चालेल ना ओक्के

ओक्के सर लगेच पाठवतो ओके ओके सर मी लगेच पाठवतो तुम्हाला ओक्के सर ओके ठीक आहे थँक्यू